सध्याच्या काळामध्ये अनेक लोक हे ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग करत असतात किंवा वेगवेगळे प्रोडक्टस हे मागवत असतात तसेच मीसुद्धा मीसुद्धा एक ऑनलाईन प्रोडक्ट ऑर्डर केला होता जो की फस्ट टाईम आला होता सेकंड टाईम आला होता जो मी फस्ट टाईम मागवलेला तो तो चांगला होता आणि आता सेकेंड टाईम मागवला होता तो खूप खराब निघाला त्याच्याखाली तो घेताना मी त्याच्याखाली असलेल्या कमेंटही चांगल्या होत्या पण त्यांनी जी वस्तू मी बॅग मागवली होती ती वस्तू खराब आली आहे आणि हा त्याचा एक उद्देश आहे की एखादा प्रोडक्ट टाकल्यानंतर त्याच्या पॉझिटिव्ह कमेंटवरून लोक हे प्रोडक्ट घेत असतात तर असं करू नये कारण एखाद्या गोष्टीला जास्त प्रमाणात मूल्य असते तर जे मी सॅन्डल मागवले होते जे की चांगले होते आणि आता मी एक बॅग मागवली होती ज्या जे की त्याची चहीन पण लागत नाही आहे आणि दुसरी म्हणजे ती बॅग पूर्णपणे फाटलेली आहे रिटन करायला रिटन पण करत होते पण ते रिटन ॲप्लिकेल होत नाही आहे